आजकाल शेतकरी आत्महत्या करीत असल्याचं आपल्या अनेक वेळा वाचण्यात येते ऐकण्यात येते त्याला अनेक कारणे असू शकतात की जे आपण हव्या त्या बाबीवर योग्य प्रकारे खर्च आपला होतो की नाही आपण अनावश्यक बाबीवर खर्च करतो का आपलं उत्पादन किती आपण खर्च किती करतो शेतीमध्ये खर्च किती घालतो याचं ताळ ताळमेळ हा शेतकऱ्याने घालणं आजच्या काळाची गरज आहे तसेच आपण ज्या अनावश्यक बाबीवर जो खर्च करतो तो खरंच आवश्यक आहे का तो केलाच पाहिजे का नाही केला तर चालणार आहे का याचा शेतकऱ्याने वेळोवेळी विचार केला आणि आपली शेती पाहून आपण त्या उत्पादनावर आधारित आपला घरप्रपंच चालवण्यासाठी आपण इतर काही व्यवसाय अवलंबावे का याचा जर विचार के शेतकऱ्याने केला तर शेतकऱ्यांनी त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही आणि शासनानेही श शेतकऱ्याला वेळोवेळी मदत केली पाहिजे या मताचा मी आहे